माझं नाव मयुरी रामटेक आहे आणि माझ्याकडे माझ्या आत्याचं लग्न आहे तर त्यासाठी आमच्या घरी पंचवीस ते तीस पाहुणे असणार आहेत तर त्यांच्या जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था मला तुमच्या रेस्टॉरंटमधून करायची आहे तर त्यासाठी आम्हाला पदार्थ पनीरची भाजी पोळ्या कढी गुलाबजामुन भजे तळलेले पापड हे सर्व पदार्थ लागतील तर त्यानुसार तुम्ही किती त्याचे प्लेटनुसार पैसे घ्याल ते मला कळवा आणि तुम्ही डिलेवरी कधीपर्यंत कराल म्हणजे आता आमचं संध्याकाळी कार्यक्रम आहे सर्व तर किती वेळात तुम्ही त्याची डिलिवरी करतात आणि त्यामध्ये काही ऑफर सुरू आहे की नाही तेही मला सांगा त्यानुसार तुम्ही मला त्याचे पूर्ण पैशाचे जे काही बिल आहे ते मला कॅल्कुलेट करून सांगा